आधुनिक जगातील लोक ही त्यांची वाडवडील आजी आजोबा या परंपरेने जो सनातन धर्म आलेला असतो त्याचंच ते पालन करण्याचा प्रयत्न करतात ह्यालाच संस्कार म्हणतात कारण लहानपणापासून आपले आईवडील इतर नातेवाईक आसपासचे शेजारी सण व्रतं वैकल्यं उपवास चातुर्मास कसा साजरा करत असतो ह्याचा पगडा त्यांच्यावर झालेलाच असतो आणि नकळत ही परंपरा पुढच्या पिढ्यांमध्ये अशीच पास होत असते त्याच्यानुसार ते ऋतुमानाप्रमाणे येणारे सण चातुर्मास व्रतं वैकल्यं करायचा प्रयत्न करत असतात आणि ही परंपरा आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न करत असतात मग ते कुठल्याही धर्माचे पंथाचे वंशाचे असू दे पण ते गुण्यागोविंदाने सगळेजण एकत्र येतात आपला आनंद दुसऱ्यांना दिल्याने वाढत असतो तसंच दुःख इतरांबरोबर शेअर केल्याने कमी होत असतो म्हणून ते आपला आनंद सणाची सणाचा मुख्य उद्देश काय आहे की आपला आनंद द्विगुणित करणे त्यामुळे घरात गोडधोड करणे देवांचा आशीर्वाद घेणे वाडवडिल्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेणे शेजाऱ्यांना मिष्टान्न वाटणे देवालयात जाणे चांगला आनंदोत्सव साजरा करणे अशा तऱ्हेने ते आनंद आनंद द्विगुणित करत असतात या आनंदात ते इतर धर्मियांना पण सामील करून घेत असतात कारण आनंद हा दिल्याने वाढत असतो वृद्धिंगत होत असतो तसेच त्या काळात आपले दुःख दूर होत असतं बहुतेक सण व्रत वैकल्यं ही निसर्गाशीच संबंधित असतात कारण आपण पण निसर्गाचा एक भाग असल्यामुळे आपलं अस्तित्व आनंद व वृत्ती ही निसर्गावरच अवलंबून असते म्हणून निसर्गाचं संरक्षण जतन संवर्धन करणं हे सणाशी संबंधित असतं म्हणून आपण जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ जाऊन पशुपक्षी पाणी हवा सूर्यप्रकाश वारा वृक्ष वेली किडामुंगी इत इत या सगळ्यांना आपल्या धर्मामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे कारण त्यांच्याबरोबरच आपलं सहजीवन हे आनंदाचं आणि समाधानाचं होऊ शकतं हीच सर्व सण व्रत वैकल्यांची कल्पना आहे